माझे व्यक्तिगत ध्येय हे एक चांगली नोकरी मिळवणे आहे जसं की पारंपरिक शेती आणि नोकरी या दोन्हामध्ये भिन्नता जरी असली तरी त्यांचा जवळचा संबंध आहे त्याचबरोबर मला आपल्या जे अँसेन्ट आहे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा फुले यांची चरित्रं आणि ग्रंथ वाचल्यामुळे चांगली मला उत्तेजनासुद्धा मिळते आणि त्यामुळे ध्येय गाठण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यासाठी मला त्यांच्या संपूर्ण ग्रंथांची आणि पुस्तकांची अत्यंत चांगल्या प्रकारे उत्तेजना मिळते आणि त्यांचे मी वेळोवेळी वाचनसुद्धा करतो आणि त्यांच्यापासून एक चांगलं ध्येयसुद्धा गाठण्यासाठी एक प्रयत्नसुद्धा माझे सुरूच आहे आणि त्यामुळे मला त्यांचासुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आणि मिळतसुद्धा आहे